मला वाटते पहिल्यांदा आपण जेव्हा बाजारामध्ये वस्तू खरेदी करायला जायचो तेव्हा बऱ्याचदा आपण पहिल्यांदा एक यादी तयार करून घेत होतो की कुठले पदार्थ आपल्याला घरी आणायचं आहेत आणि तशी यादी नुसती दुकानात आपण दिली की त्यानंतर दुकानदार सगळं सामान भरून ते आपल्याला द्यायचा आपण नंतर जाऊन ते सामान घ्यायचो पण जसंजसं मॉल किंवा डिपार्टमेंटल स्टोर्स मोठ्या प्रमाणात यायला लागले तेव्हापासून आपली खरेदी करायची पद्धत बरीच बदलली कारण मॉलमध्ये गेल्यानंतर आपण जरी चिठ्ठी घेऊन गेलो की आपल्याला कुठल्या वस्तू पाहिजेत तरी सगळ्या वस्तू आपल्यासमोर मांडलेल्या असतात आणि एकंदरीत असं ट्रॉली घेऊन जे आपण फिरत असतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की ज्या वस्तू आपल्याला नको आहेत अशा पण म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तिथं सजवून ठेवलेल्या असतात त्यामुळे तो घ्यायचा आपल्याला मोह होतो आणि आपण त्या विकत घेत असतो बऱ्याचदा ऑफर आणि डिस्काउंटच्या नावाखाली पण हेच होत असतं एखादी गोष्टीची किंमत वाढवून ठेवायची आणि त्याच्यानंतर त्याच्यावर डिस्काउंट आहे असं दाखवायचं की आपण लगेच त्या वस्तू जरी आपल्याला गरज नसेल तरीसुद्धा घ्यायला लागतो असं आपल्याला वाटतं की अरे ही वस्तू तर अगदी म्हणजे शंभर रुपयाची आहे ती तीस रुपयाला मिळते आहे तर आपण घेऊन ठेऊ पण ह्याचा नक्की आपल्याला उपयोग आहे का आपण ती घेणार आहे का हे आपण तितकं फारसं लक्ष देत नाही त्याच्याकडं आणि इतक्या आकर्षक पद्धतीनं वस्तू सजवलेल्या असतात मोठे मोठे मॉल असतात आणि त्याच्यामध्ये घड्याळ कुठेही ठेवलेलं नसतं की तुम्हाला वेळेचा अजिबात अगदी विसर पडावा खायच्या प्यायच्या वस्तू पण अगदी हॉटेल कॅफे पण त्याच्या आतमध्येच असतात तर आपण तिथल्या तिथं लगेच फिरतो खातो आणि सतत खरेदी करत असतो दुसरा एक सगळ्यात महत्वाचा प्रकार प्रत्येकवेळी खरेदीनंतर आपला मोबाईल नंबर त्यांच्याकडं रजिस्टर केलेला असतो आपण काय काय वस्तू घेतो आहे ही सगळी यादी त्यांच्याकडं जमा होत असते आणि तशा प्रकारच्या जाहिराती आपल्याला ते दरवेळी पाठवत असतात किंवा त्यांच्याकडे जर काही ऑफर असतील नवीन डिस्काउंट असतील तर लगेच आपल्याला ते एस एम एसद्वारे कळवतात तर हा एक प्रकार झाला दुसरा एक प्रकार आहे ज्याला आपण टारगेटेड ॲडव्हर्टाइजिंग असं म्हणतो ज्याच्यामध्ये या मोठ्या कंपन्या आपला हा सगळा जो काही डेटा आहे तो सोशल मीडियाच्या कंपन्यांना देत असतात आणि त्याच्यानुसार आपल्याला जे प्रॉडक्ट आवडतात जे आपण खरेदी करतो त्याच्या तशा प्रकारच्या जाहिराती आपल्याला बऱ्याचदा यायला लागतात किंवा अगदी आपण आपल्या मित्रांमध्ये एखादा प्रॉडक्टची लिंक किंवा जाहिरात त्याला पाठवली जरी आपण तो विकत घेतला नसला नुसता आपण पाठवली तरी तेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅक केलं जातं आणि हा अशा प्रकारचा डेटा सोशल मीडियावर वापरला जातो आणि आपल्याला तशा प्रकारच्या जाहिराती येतात हे अगदी आपल्याला उघड उघड दिसत नसलं तरीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर हे चालतं आणि आपण अगदी इनडायरेक्टली अशा जाहिरातींना बळी पडतो असं नाही म्हणणार कारण शेवटी एखादी वस्तू घ्यायची की नाही तो आपला डिसिजन असतो पण बऱ्याचदा अशा जाहिराती बघून आपण खूपच त्याच्यामध्ये वाहवत जातो दुसरा एक महत्वाचा मार्ग म्हणजे फूड डिलेवरी फूड डिलिव्हरी गेल्या पाच सहा वर्षामधे पर्टिक्युलरली कोरोनाच्या नंतर दोन हजार वीसनंतर खूप मोठ्या प्रमाणात वाढली तेव्हा गरज अशी होती की आपण बाहेर जाऊ शकत नव्हतो धोकादायक होतं तेव्हा आपण इझिली आपल्याला जेवण मागवता यावं याच्यासाठी फूड डिलेवरीचा ऑप्शन निवडला अगदी ते आपल्या घराच्या बाहेर आपलं खाणं ठेवून नुसती बेल वाजवून निघून जात होते तेव्हा ते आपल्याला सोपं पडत होतं कंटॅमिनेशनचा धोका त्याच्यामुळं कमी होत गेला पण ती सवय हळूहळू इतकी आपल्यामध्ये भिनत गेली की आता अगदी मला वाटते आपण दोन दिवसातून एकदा तरी काही ना काही बाहेरून मागवतच असतो त्याच्यावरदेखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला डिस्काउंट मिळत असतात आणि जाहिराती तर ते अशा प्रकारे करतात की पन्नास टक्के तुम्हाला सवलत मिळत आहे पण खरं तर पन्नास टक्के सवलत जास्तीत जास्त तुम्हाला ऐंशी रुपयांची सवलत त्याच्यामध्ये मिळते म्हणजे आपण जर पाचशे रुपयांचं काही ऑर्डर केलं तर त्याच्यामधे पन्नास टक्के सवलतीच्या दराने आपल्याला ते अडीचशे रुपयालाच मिळालं पाहिजे पण ती पन्नास टक्के सवलत अशी असते की पन्नास टक्के सवलत पण तुम्हाला ऐंशी रुपयेच त्याच्यामध्ये हा जो काही तो डिस्काउंट मिळत असतो तर ह्या अशा प्रकारच्या काही खोट्या फसव्या जाहिराती पूर्णपणे त्या खोट्यादेखील नसतात कारण खाली कुठंतरी अगदी बारीक त्यांनी टर्म्स अँड कंडिशन्सच्या नावाखाली पण हे खूप छुप्या पद्धतीनं लिहिलेलं असतं जे तुम्ही इझिली वाचू नाही शकत तर तेव्हा आपलं हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे एक सगळ्यात वेगळी गोष्ट वाटते म्हणजे मेडिकलची जी दुकानं आहेत तिथं देखील अशा प्रकारचा आपला डेटा घेतला जातो बाकीच्या गोष्टींमध्ये तर आपण ही एक लक्षात घेऊ शकतो की जसं कपडे आहेत इलेक्ट्रॉनिक्स आहेत बाकीच्या गोष्टी आहेत ज्या आपण वारंवार घेतो किंवा जिथं आपल्याकडं भरपूर ऑप्शन आहेत आणि मग आपण त्याच्यामधे कन्फ्यूज असतो की कुठलं घ्यायचं आणि मग अशा वेळी जाहिराती किंवा इन्फ्ल्युयन्सर मार्केटिंग अशा प्रकारच्या ज्या काही वेगळ्यावेगळ्या पद्धती अवलंबल्या जातात त्याच्यामध्ये मग आपण डिसाईड करतो की आपल्याला कुठलं प्रॉडक्ट घ्यायचं आहे पण मेडिकलच्या देखील फील्डमध्ये ही गोष्ट चालू झालेली आहे औषधांच्या दुकानात गेल्यानंतर पण आपली पूर्ण माहिती घेतली जाते आपण कुठली औषधं किती फ्रिक्वेंटली घेतो त्याचा पॅटर्न त्यांच्याकडं सेव केलेला असतो त्याच्यानुसार ते आपल्याला जाहिराती आणि बाकीच्या गोष्टी पाठवत असतात म्हणजे इथं पण कंपन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा आहे मे बी त्याचे त्यांना दुकानदारांना देखील ते काही पैसे देत असतात ठराविक कंपनीच्या गोळ्या किंवा ब्रँड्स जास्त प्रमाणामध्ये विकण्यासाठी पण एकंदरीत असं दिसतं आहे की आजकाल बाजारात जाण्याच्या आणि खरेदी करण्याच्या पद्धतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मोठ्या प्रमाणावर डेटा कलेक्ट केला जाणं त्याच्यामधे डीप लर्निंगचा उपयोग करून अल्गोरिदम सेट करणं आणि ह्या सगळ्यावरून जे पॅटर्न आहेत आपले जे खरेदी करायचे पॅटर्न आहेत किंवा आपल्याला काय गोष्टी आवडतात कुठल्या सीझनमध्ये कुठल्या गोष्टी जास्ती प्रमाणात कुठल्या लोकेशनला जास्ती प्रमाणात विकल्या जातात हादेखील डेटा खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो आहे अजून एक गोष्ट थोडी आमच्या खात्याशी निगडीत आहे म्हणजे जसं हवामानाशी संबंधित आपण बघितलं की टॅक्सी ज्या सर्व्हिसेस आहेत किंवा खाद्यपदार्थ सेवा पुरवणाऱ्या ज्या संस्था आहेत डिलिवरी करणाऱ्या ज्या आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणावर वेदरचा डेटा हवामानाचा डेटा वापरत असतात आणि हवामानाचा डेटा वापरून कुठल्या भागामध्ये समजा पाऊस होणार आहे किंवा थंडी टेम्परेचर वाढणार आहे त्यानुसार तिथं कुठल्या प्रकारचे पदार्थ जास्ती खपू शकतात याच्या जाहिराती तिथल्या लोकेशनवर असलेल्या लोकांना दिल्या जातात कारण जेव्हा तुम्ही तुमचे प्रेफर्ड ॲड्रेस म्हणजे तुम्ही जनरली कुठल्या पत्त्यावर असता ते आपण एकदा ॲपमध्ये सेव करून ठेवले की त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला त्याच्यामध्ये येत जातात आणि अशा प्रकारे देखील खूप मोठ्या प्रमाणात हा डेटा वापरून सगळं आपल्याला टारगेटिंग केलं जातं आणि कंपन्या स्वतःचा फायदा करून घेत असतात